मला गेल्या महिन्यातच मास्टर ऑफ आर्ट्समधे महाविद्यालयातून मी पदवी प्राप्त केलेली आहे आनि आंतरराष्ट्रीय कंपनीकडून म्हणजेच फॉरेन कंपनी स्कोडा जपानची एस्कोडा कंपनी तिथून मला नोकरीची ऑफर आली आहे तर विसा प्रक्रियेसाठी पासपोर्टसाठी मी अर्ज केला होता आणि त्यासाठी लागणारे कागदपत्रांची मी विचारपूस केली होती तर ती मला कळलेली आहेत की काय काय कागदपत्रं लागणार आहेत आधार कार्ड वगैरे किंवा बाकीची काही सर्टिफिकेट्स वगैरे किंवा सरकारची संमती हे ते सर्व या सर्व गोष्टी मला समजल्या आहेत आणि तरीही मला एकदा परत पुन्हा पासपोर्टसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची काय यादी आहे किंवा मी तुम्हाला पाठवले म्हणजे त्या जे कोणी इंचार्ज आहेत त्यांना फोटो हे ते पाठवून मला पुन्हा खात्री करून घ्यायची की सर्व माझे डॉक्युमेंट्स बरोबर आहेत का यामध्ये काही अडचण तर नाही ना किंवा पुढे मला काही अडचण येणार नाही या संबंधीची सर्व मला म्हणजे खात्री करून घ्यायची आहे तर मला या सर्व संबंधित तुम्ही माहिती द्यावी अशी माझी इच्छा आहे आणि बाकी काही डॉक्युमेंट्समधे म्हणजे काही डॉक्युमेंट्स नसतील वगेरे काही कागदपत्रं नसतील तर तुम्ही मला तसं सांगा म्हणजे मला अरेंजमेंट म्हणजे करता येईल किंवा कारण पुढच्या म्हणजे दोन दुसऱ्याच आठवड्यात मला त्यांनी पुढच्या आठवड्यात मला त्यांनी बोलवलेलं आहे त्यामुळे हे डॉक्युमेंट्स लवकर अरेंज करणं गरजेचं आहे तर प्लीज मला या संबंधी तुम्ही कळवा